मी संडेला सागर या रेस्टॉरंट तुमच्या रेस्टॉरंटमधून एक पोळी आणि दोन नान ऑर्डर केले होते तर मला ते तुमचं जेवण हे खूप आवडलं आहे तर मला पुन्हा ऑर्डर करायची इच्छा झाली होती म्हणून मी तुमचा पुन्हा ऑ जो ॲड्रेस वगैरे आहे तो शोधला आणि निंग् पुन्हा तुम्हाला कॉल केल् केला आणि मला त्याची ऑर्डर घ्यायची आहे तर मला असं वाटते की मी ऑर्डर करावे त्याच्यामध्ये मला त्या वेळेस मी एक पोळी आणि दोन नान मागवले होते तर मला आता तीन पोळ्या आणि पाच नान मागवायचे आहे कारण मला असं वाटतं आहे की तुमचं जेवण हे अतिशय चविष्ट आहे आणि मी माझ्या फ्रेंड सर्कलला पण तुमच्या त्या रेस्टॉरंटविषयी सांगितलं आहे तर तुम्ही माझी ऑर्डर स्वीकारा आणि लवकरात लवकर मी जी ऑर्डर केला आहे ते माझ्यापर्यंत पोचवा थॅन्क्यू